गाण्यात मी डायनॅमिक्स फ्रेझिंग आणि इंटरप्रिटेशन यांचा समावेश अतिशय जाणीवपूर्वक करते गाण्याच्या भावनानुसार मी आवाजाचा जोर वाढवते किंवा कमी करते म्हणजेच डायनॅमिक्स वापरते फ्रेझिंगमध्ये प्रत्येक ओळ योग्य ठिकाणी सु श्वास घेऊन सुर सुसंगतरितीने सादर करते इंटरप्रिटेशनसाठी मी गाण्याच्या आवाजा गाण्याच्या आ आशयावर लक्ष केंद्रीत करते आणि त्यातील भावना मनापासून व्यक्त करते त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत गाण्याचा अर्थ आणि भाव व्यवस्थित पोहचतो